ईबुकचा माझ्यावरती नेगेटिव इफेक्ट असा झाला आहे की मी ग्रामीण भागात राहणारा एक विद्यार्थी आहे व ईबुक ह्या माध्यमातून मी फार तर अभ्यास करण्याचं प्रयत्न करतो कारण ते इझिली अवेलेबल होतं पण इथे नेटवक प्रॉब्लम असल्याकारणाने ते अवेलेबल होत नाही आहे व ईबुक्समध्ये असणाऱ्या ज्या वेबसाईट्स आहेत त्याही थोड्याफार ट्रिकी असल्यामुळे त्याही उपलब्ध होत नाही आहेत त्यामुळे ईबुक्सचा हा एक मोठा नेगेटिव इफेक्ट हा होतो आहे आमच्यावरती तो कंपनी थ्रू किंवा सरकार थ्रू दूर करण्यात यावा